हॅलो सर मी मनीष बनकरी बोलत आहे मी इथे तुमच्या वाहतूक एजन्सीमध्ये सकाळी कॅब बुक केली होती आणि ठाणे जिल्ह्याला जायचं होतं उल्हासनगर ते ठाणे जिल्ह्यापर्यंत जायचं होतं आणि मी तिथे पोहोचलो पण म्हणजे तुमच्या ड्रायव्हरने मला तिथे सोडून पण दिलं पण तक्रार माझी अशी आहे की त्याने जी मुदत मला मागितली होती जेव्हा मी त्याच्याव त्याच्याशी फोनवर बोललो होतो सकाळी की मी एवढे एवढे पैसे घे आता तो उल्हासनगर ते ठाण्यापर्यंत मला बोलला होता की पाच हजारापर्यंत होईल तर मी बोललो होतो ओके चालेल मला पण काही हरकत नाही परंतु तिथे गेल्यावर आणि तो बोलला होता पेट्रोल वगैरेचे हे जे भाडं जे पैसे असतील ते आपण म्हणजे थोडे थोडे करून भरू मी बोललो चालेल तर आम्ही तीन वेळा पेट्रोल टाकलं तर पी पेट्रोलचे पण पैसे वगैरे झाले परंतु असं झालं की आम्ही तिथे पोचलो आणि तिथे पोचल्यावर ता जो ड्रायवर होता तुमचा तुमच्या हाताखाली जो काम करतो एजन्सीमध्ये जो काम करतो त्या ड्रायवरने माझ्याकडून आठ हजार रुपये घेतले आणि म्हणजे घ्यायचं बोलत होता बोलतो की मला ते द्या करून आणि मी आता त्याला देत नाही आहे ते तर तो इथेच समोरच थांबलेला आहे माझ्यासोबत आणि तो बोलतो बोलत आहे की मला आठच हजार रुपये द्या आणि मी पंधरा पाच हजारावरच अडलेलो आहे कारण की जेवढी बोली झाली होती की पाच हजार तर मी पाचच हजार देणार आणि आठ हजार देणार नाही मी तर तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून घ्या जे पण काही असेल ते त्याला सांगा परंतु मी पाच हजारच्या खाली देणार नाही हे वरती देणार नाही हे माझं शेवटचं शब्द आहे